सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आणि फेनॉमिना म्हणजे दूरवरचे जे असतात दीर्घिका दीर्घिकांमध्ये जे लांबवर असलेले काही ऑब्जेक्टस आहेत ऑब्जेक्टस् म्हण्जे त्यामध्ये आपल्याला ग्रहतारे किंवा सुपरनोवा ज्याला म्हणतात द्वारफस असतात किंवा कृष्णविवर ब्लॅकहोल्स असतात ह्या सगळ्या हे सगळे सिलेशिस्टल ऑब्जेक्टस म्हणजे अवकाशमधल्या वस्तू ह्यामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास म्हणजे त्यांच्याकडून येणाऱ्या वेगवेगळ्या एनर्जी सिग्नल्सचा अभ्यास कुठल्या प्रकारची ऊर्जा ते उत्सर्जित करतात ते थंड आहेत का गरम आहेत ह्याचा एक अनुमानाच्या बेसवर किंवा सिम्युलेशन सिम्युलेशन म्हणता येणार नाही पण एक लॉजिक बेसवर काही थेरम्स वापरून काही गणिती प्रक्रिया वापरून त्याची व्हॅल्यू काढणं आणि नंतर ती अवकाशामध्ये सोडलेल्या ऑब्झर्वेटरीज किंवा प्रयोगशाळा यांनी तो डेटा रेकॉर्ड करून ते योग्य आहे का बघणं हा ओवरऑल एक सेलेस्टिअल ऑब्जेक्टस आणि फेनॉमिनांचा अभ्यासाचा एक प्रकार आहे किंवा अशी एक पद्धत आहे त्याचे वेगवेगळे फेनोमिना म्हणजे जसं की आता कृष्णविवरांच्या बाजूनं त्यांचं होणारं कोलीजन त्यानंतर होणाऱ्या ग्रॅविटेशनल वेव्हचं उत्सर्जन किंवा सुपरनोवामधून बाहेर पडणारे खूप मोठे काही किरणं किंवा सूर्य असतात तर सूर्यांच्या आतमध्ये घडणाऱ्या ज्या काही फ्युजन किंवा फिशनसारख्या ज्या रिॲक्शन्स असतात त्याच्यातून उत्सर्जित होणारी ऊर्जा त्याला स सौर वारं असं जे म्हणतात ह्या सगळ्यांचं मापन त्याची गती त्याचा विद्युतचुंबकीय क्षेत्र त्याचं गुरुत्वाकर्षण क्षेत्र या सगळ्यांचं मापन करणं हे सगळे फिनामेनामध्ये येतात आता ह्याचं मापन करण्यासाठी जेव्हा प्रयोगशाळा अवकाशामध्ये पाठवतात तर त्या आपल्याला ट्रायल अँड एरर या बेसवर करता येत नाहीत कारण हे खूप मोठे वेळखाऊ खूप रिस्की आणि खूप पैसे लागणारे असे हे प्रोजेक्ट्स असतात त्यामुळं ह्यामध्ये सिम्यलेशन वापरतात सिम्युलेशन म्हणजे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून त्यामध्ये वेगवेगळ्या थेरीज किंवा आपण बघितलेल्या गोष्टींवर जसं की आता आपण पृथ्वीवरून चंद्र बघितला आहे तर ह्या ह्या पद्धतीनं अशा चंद्राच्या कला दिसतात किंवा असं त्याचं भ्रमण असतं या सगळ्या भ्रमणांच्या थेरीज त्यांचे जे काही मार्ग आहेत याचं सिम्युलेशन म्हणजे ह्यांचे पाथ कम्प्युटरमध्ये आपण फीड करायचे आणि त्या हिशोबानं कुठल्या दिशेला या सगळ्या गोष्टी बघायच्या कुठल्या दिशेनं ह्या गोष्टींचं मापन करायचं कशा पद्धतीनं करायचं ह्या सगळ्या गोष्टी सिम्युलेशनमध्ये केल्या जातात याचा एक अजून सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे रेड शिफ्ट किंवा ब्लू शिफ्ट असं म्हंटलं जातं हा खूप अगदी मूलभूत पद्धतीचं सिम्युलेशन किंवा मूलभूत पद्धतीचा सिद्धांत आहे जो बऱ्याच वर्षापूर्वी भौतिकशास्त्रज्ञांनी पहिल्यांदा त्याचा प्रतिपादन केलं होतं आणि त्यानंतर तो एक्सपिरिमेंट्समधून प्रयोगांमधून त्याला मान्यता दिली होती एखादा दूरवर जाणारा सेलेस्टियल ऑब्जेक्ट असेल तर त्याच्याकडून येणारे जे किरण असतात ते लाल किंवा इन्फ्रारेडच्या रिजनमध्ये ते शिफ्ट व्हायला लागतात ह्याला रेड शिफ्ट असं म्हणतात आता ह्याच्यावरून निष्कर्ष असा लावला जातो मुळात थेरम त्यांनी असा मांडला आहे की एखादी गोष्ट लांब जात असेल तर ती रेड शिफ्टकडं जाते किंवा ती आपण उभा राहिलो इथून जवळ येत असेल तर ती ब्लू शिफ्ट कडं म्हणजे नील किंवा अतिनील किरणांकडं त्याची उर्जा आपल्याला दिसायला लागते आता ह्याचा थेरम असा की त्या त्यावरून आपल्याला त्याची गती किंवा त्याचं अंतर ह्याचं मापन करता येतं हे हा जो थेरम पहिल्यांदा भौतिकशास्त्रज्ञांनी मांडला त्याचं पुढं प्रयोगांमध्ये पहिल्यांदा सिम्युलेशन केलं की अशा पद्धतीनं दिसतं का याचा सिम्युलेशनचा अजून एक मुद्दा म्हणजे वेगवेगळे लेझर सोर्सेस वापरून ते वेगवेगळ्या ऑब्जेक्टसवर ठेवून ते गतीनं एकमेकांकडं आणणं आणि रिसिवरकडं कुठल्या पद्धतीचे सिग्नल रिसीव केले जातात ह्याचा रेकॉर्ड याचा डेटा ऑबजझर्व करणं आणि त्यानंतर अवकाशामध्ये ज्या प्रयोगशाळा सोडतात किंवा अवकाशामध्ये जे टेलिस्कोप सोडतात त्या हिशोबाने विविध दिशांमध्ये तिकडचे फोटोज घेतले जातात जेणेकरून कुठल्या पद्धतीच्या ऊर्जा आपल्याला इकडं येत आहेत हे लक्षात येईल आणि त्यावरून एखादा सेलेस्टियल ऑब्जेक्ट आपल्याकडे येतो आहे का तिथून दूर जातो ह्या गोष्टी आपल्याला कळतील अशा पद्धतीनं बरेचसे फेनॉमिना सेलेस्टिल ऑब्जेक्टसबद्दलच्या गुणधर्म त्यांचा एक प्रकारे ठावठिकाणा लावणं ह्या सगळ्या गोष्टी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये केल्या जातात